फोटोग्राफीची आवड प्रत्येकाला असते काहींना फोटो काढण्याची तर काहींना फोटोत दिसण्याची पूर्वी अगदी साधे कॅमेरे असायचे चांगला प्रकाश असेल तरच फोटो चांगले ठळक यायचे नंतर चांगल्या प्रतीचे कॅमेरे बाजरात आले त्यासोबत फ्लॅशगन्स आल्या आणि कमी प्रकाशात फोटो काढणे शक्य झाले त्यानंतर खूपच प्रगत कॅमेरे मिळू लागले कॅमेऱ्यांमध्ये इनबिल्ट फ्लॅशगन्स आल्या वेगळी फ्लॅशगनही लावता येऊ लागली टायमिंग व लेन्सचे ओपनिंग ॲडजेस्ट करण्याची सोय ज्या कॅमेऱ्यांमध्ये असते त्याने प्रकाशाच्या तीव्रता लक्षात घेऊन उत्तम फोटो काढता येतात धावत्या वस्तूंच्या जसे ट्रेन विमान गाड्या धावणाऱ्या पोहणाऱ्या व्यक्ती यांचे फोटो काढण्यासाठी कमीतकमी टायमिंग वापरावे लागते म्हणजे फोटो जास्त हलल्यासारखा वाटत नाही जंगलात पक्षांचे प्राण्यांचे फोटो काढण्याचे खास तंत्र असते त्यासाठी कॅमेऱ्याला वेगवेगळी भिंगे असलेल्या लेन्सेस वापरल्या जातात वाईड अँगल लेन्सेस टेलीफोटो लेन्सेस तसेच झूम लेन्सेस प्रगत कॅमेऱ्यांना लावता येतात पूर्वी कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो फिल्म उपलब्ध होत्या त्यानंतर कलर फोटो फिल्म्स आल्या व रंगीत फोटो काढता येऊ लागले या फिल्म्स डेव्हलप करून त्यांच्या साहाय्याने हव्या त्या आकाराच्या प्रिंट्स काढता येत होत्या आता डिजिटल कॅमेरांचा शोध लागला त्यात ॲटोमॅटिक ॲडजेस्टमेंटने फोटो काढता येतात म्हणजे कॅमेरे प्रकाशाच्या तीव्रतेनुसार टायमिंग व लेन्स ओपनिंग किती लागेल ते ठरवतात तसेच फ्लॅश वापरायचा की नाही तेही ठरवतात त्यामध्ये चलत फोटोग्राफी म्हणजेच व्हिडिओ शूटिंगही करता येते आता तर मोबाईलमध्ये सुद्धा उत्तम गुणवत्तेच्या कॅमेऱ्यांची सोय असते त्यामुळे कुठेही आणि हवे तेव्हा आपल्याला फोटो काढता येतात हे फोटो सुधारता म्हणजे त्याचे एडिटिंग हे करता येते कुठल्याही कॅमेऱ्याने फोटो काढताना अचूक क्षण किंवा निर्णायक क्षण पकडता येणे फार महत्त्वाचे असते उदाहरणार्थ धावणाऱ्या हरणाची उंच उडी जांभई देणारा सिंह लहान मुलाचे हास्य हे महत्त्वाचे क्षण टिपण्यासाठीचे कौशल्य फोटोग्राफरच्या अंगी असावेच लागते व ते सरावाने आत्मसात करता येते त्याकरता फोटोग्राफरला कोणता कॅमेरा त्याच्यासाठी उपयुक्त आहे ते आधी ठरवावे लागते त्याला व्यवसाय करायचा आहे की हौस म्हणून फोटोग्राफी करायची आहे त्यावर त्या अवलंबून असते त्या कॅमेऱ्यात असलेल्या सर्व सोयी किंवा फंक्शन्स त्याला आत्मसात झाल्याशिवाय तो उत्तम फोटोग्राफर बनू शकत नाही यावरून सुंदर फोटो येण्यासाठी कॅमेराने निर्णायक क्षण टिपणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजून येते